हॅलो हा धाराशिवला नंबर लागलेला आहे का बरं मला उस्मानाबादला फिरायला यायचं आहे तर या ठिकाणी उस्मानाबादला फिरण्यासारखं कुठली कुठली ठिकाणं आहेत